आमच्या घरी स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे आहे मोठे पण आहे आणि छोटे पण आहे जास्त लोकांचा जर कार्यक्रम असला तर म्हणजे मोठं भांडे घेतात आणि जर आपल्या समजा फॅमिलीसाठीच असलं तर मग छोटे छोटे भांडे घेतात त्याच्यामध्ये गंजामध्ये भाजी करते नंतर कटोऱ्यामध्ये काढून ठेवते ते भाजी आणि एक स्टीलचं भांडं आहे स्टीलच्या गंजामध्ये आमच्या घरी चहा करते ते चहा केल्यानंतर मग ती गाळायसाठी चाळणी लागते चाळणी पण आहे मग ते चहा गाळून चहा देते चहा गाळून पण ते कपामध्ये टाका लागते कप पण आहे कपमध्ये चहा टाकायच्या नंतर ते आपल्या घरच्यांना द्यायचा नंतर म्हटलं की रॅक रॅकमध्ये आपण भांडी लावतो डब्बे वगैरे आपण त्याच्यामध्ये कणीक डाळ असत हे थे आपण वगैरे तिथे ठेवतो कारण जर आपण जर असे ठेऊन दिले तर मग त्यांना फुली लागते फुलीनंतर मग त्यानी खराब होऊन जाते खराब झालं की ते मग डाळ काहीच कामाची राहत नाही आपली गॅस वगैरे सिलेंडर आपल्या किचनमध्ये खूप सारे असे वेगवेगळे प्रकारचे राहते कढई म्हटलं कढई म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये मॅगी हे ते आपण करतो मॅगी केल्यानंतर ते त्याच्यासाठी पण आता काटेवाला चम्मच निघालं आहे आजकाल काटेवाल्या चम्मचनी खायचं ते मग नंतर आणि आता खूप सारे वेगवेगळे प्रकारचे असे साचे निघाले आहे ज्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो इडली डो डोसा ढोकला याचे पण साचे निघाले मग त्याची इडली करायची डोसा करायचा ढोकला हे ते वगैरे वगैरे खूप सारे प्र हे राहते आयटम आपल्या किचनमध्ये आपण ते करायची नंतर त्यांना धुवायचे नंतर आणखी ठेऊन द्यायची ते आपल्याला गरज पडली की आपण आणखी समोर आपल्याला कामी येत असते